हो मी घरी लहान मुलांच्या गोष्टी सांगण्याचा एक सत्र घेतलं होतं पण त्यातून मुलांनी स्वतः च्या मुला मनातून ज्या कल्पना येतील त्या व्यक्त केल्या होत्या खरंच खूप छान अनुभव होता तो की लहान मुलंसुद्धा किती कल्पकतेने बोलू शकतात किंवा त्यांच्या मनात काय आहे ते गोष्टीरूपात त्यांनी मांडलं अनुभव छान होता